बातम्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर चर्चा केली जाते त्यामध्ये स्त्रियाचे प्रश्न हे प्रामुख्याने ह्या प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा केली जाते तसेच राजकीय विषयही चर्चेत येतात भ्रष्टाचाराची प्रकरणे ही चर्चेमध्ये येतात सांस्कृतिकदृष्ट्या जे विविध हे अस विविध सणवार असतात तसेच जे ह्याबाबतही चर्चा स सदर वर्तमानपत्रात केली जाते तसेच बातम्यामध्ये स साधारणपणे खेळाविषयी सविस्तर माहिती दिली जाते त्यामधे क्रिकेट ह्या खेळावर जास्त भर दिला जातो इतर देशी खेळाकडे तेवढेसे लक्ष दिले जात नाही